माज्या घरी दोन वर्षाच्या आधी टी व्ही घेतली होती परंतु ते माझ्यासाठी निगेटिव प्रोडक्ट आहे टीवीमुळे डोळे खराब होत असते टीवीमुळे म्हणजे घरातील वातावरण झगडे वगैरे लागत असते जास्तीत जास्त लहान मुलं वगैरे ते टी वी मध्येच लक्ष असते त्यांचे जेवण वगैरे होत नसते आणि टी व्ही टी व्ही हे चांगली पण अस चांगली नसते आनि चांगली पण असते म्हणजे मनोरंजन वगैरे होत असते आणि टी वी मुळे झगडे लागत असते लहान मुलं जेवण वगैरे करत नसते डोळे वगैरे खराब होत असते टी व्ही मुळे डोळ्या म्हणजे डोळ्याद्वारे आपण पाणी वग म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे पडत असते अस